जेव्हापासून मी धावायला चालू केलो तेव्हापासून माझ्या बॉडी मध्ये जे काही अननेसेसरी फॅट होता तो सर्व डिझॉ डिझॉल होऊन मसलमध्ये कन्व्हर्ट झाला त्यामुळं शरीर आणि चेहऱ्या वरचा ग्लो वाढला बॉडीचे मसल्स वाढले स्टॅमिना वाढला स्ट्रेंथ वाढली पाॉवर वाढली अंगामधली तब्येत ठीक राहियला इम्युन सिस्टम बूसट झालं माझं त्यामुळे रनिंग सर्वांनीच केली पाहिजे आपल्या हार्ट हेल्थसाठी पण खूप चांगली आहे आपल्या ऑरओवर बॉडीसाठी आपल्या स्नायूसाठी आपल्या गुडग्या गुडघ्यासाठी पायासाठी व्यवस्थित आहे जेणेकरून जे ते केल्याने आपल्या मेटाबॉलिजन बूस्ट होतं धावल्याने वगैरे से स्टॅमिना राहतो जे आपल्या अंगात बॉडीमध्ये जे स्वेट आहे घाण पाणी जे आहे आपण स्टोअर केलेलं ते टोटल बाहेर पडतं रनिंगद्वारे जे की सर्वांनीच केलं पाहिजे डेली मॉर्निंग वॉक केला पाहिजे नाही जमलं तर जमलं तर रनिंग पण करू शकता त्यामुळे आप त्यामुळे आपल्या बॉडीला व्यवस्थित आराम भेटतो आपली बॉडी फुल रिलॅक्स राहते रनिंग मुळे आणि व ही प्रक्रिया रोज रोज केली पाहिजे जेणेकडं आपण आपली तब्येत खराब होणार नाही आपण म्हातारपाणात व्यवस्थित राहू आपल्या स्नायूमध्ये चिवटपणा जे आहे लवचिकपणा ते लाँग टर्मसाठी राहतो सर्व रनिंग त्यामुळे केली पाहिजे